रायगड जिल्ह्यातील मुख्य शैक्षणिक संस्था म्हणजेच कोकण एज्युकेशन सोसायटी ही आहे रायगडमधील कोकण एज्युकेशन सोसायटीला खूप प्रसिद्धी आहे यामध्ये कला विज्ञान वाणिज्य इत्यादी कोर्सेस शिकवले जातात त्या त्या कोर्सेसनुसार तिथे फिज कमी कमी आहेत कमी कमी आहेत आरक्षणामुळे त्या फीजमध्ये सवलती सुद्धा आहेत्